बरं हा द्राक्षाची का हां हां आम्ही एक्सपोर्ट इंपोर्ट करतो ना वेजिटेबल दर कसा आमचा आता सधारण तीनशे रुपये देतो

अहो आता दर पडले आहेत हो बाजारात ते पावसा पावसामुळे ते ना अहो तुमचं सगळं बरोबर आहे पण पावसामुळे वारा हे झाले त्या मनी खराब झाले ते जाम तुमचं किती माड आहे तुमचं काय साडे तीनशे बरं चालते गाव कोणते खानापूर खानापूर म्हणजे कुठं का प्रॉपर खानापूर प्रॉपर खानापूर का पुर्सेवाडीत आम्ही सांगलीतूनच आहे म्हणजे माधवनगर माझ्या इथं राहतो तर आम्ही इथून माल एक्पोर्ट इंपोर्ट करतो आम्ही आता सांगलीत आहो शॉप आमचं कसं आम्ही म्हणजे आम्ही दुसऱ्याला देतो आहे माल आमचं मुंबईत एक डिलर आहे हां सांगलीतून मुंबईला पाठवतो आणि मुंबईने ते एक्सपोर्ट होत आहे ते हां हां असं वाटत आहे हो हो सांगा ना तुम्हीच सांगा आम्हाला आता परवडत नाही पण आता तुमच्याकडे पाहून आता केलं पाहिजे तेवढे

बरं बरं उद्या बघतो विचारतो हां बरं बरं ते चालते विचारतो विचारून सांगतो तुम्हाला हां हो पुढं पण जायचं हां त्यामुळं म्हटलं

बरं सकाळी मला फोन करा बरोबर फक्त सकाळी तुम्हाला निघताना फोन करतो हां बरं बरं तरी किती लांब आहे इथून सांगलीतून साठ किलोमीटर म्हणजे कुठं तरी कुठं हां बरं बरं बरं चालत आहे हां हां चालेल तुम्हाला निघताना फोन करतो हां ठेवू